उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपक्रम साजरे केले जातात त्यामध्ये कुस्ती प्रकार हा सर्वाधिक जत्रेमध्ये उपयोगात येणारा खेळ आहे यामध्ये स्थानिक पैलवान मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र येतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये कुस्ती खेळली जाते सदरच्या कुस्तीसाठी वेगवेगळे राजकीय पुढारी मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिसांचा वर्षाव करतात आणि यामध्ये वेगवेगळे समुदाय एकत्र येतात तसेच उस्मानाबादमधील लोकप्रिय अशी असलेली शिवजयंती ही मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते यामध्ये स्थानिक लोक मोठ्या प्रमाणामध्ये मर्दानी खेळ खेळतात जसे की ढाल तलवारसोबत युद्धाचा सराव मोठ्या प्रमाने केला जातो तसेच मोठ्या प्रमाणामध्ये लेझिम ढोल पथक यामध्ये सादीक सादरीकरण केलं जातं यामध्ये एकूणच जिल्ह्यातील चालू असलेल्या परंपरा ह्या लहान मुलं आणि इतर लोकांना समजल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो